अखंड भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये दोन पय प्रकारच्या शैली होत्या ज्या हडप्पा संस्कृती आणि मोहन जोदडो मोहन जोदडो आणि हडप्पा संस्कृती हे पंजाब प्रांतामध्ये असून सिंधुनदीवर होत्या आणि दोन्ही शैली ह्या प्राचीन काळातल्या होत्या प्राचीन काळातल्या असल्यामुळे त्यांच्या शैली आता थोड्या थोड्या लुप्त होत चाललेल्या आहे

आणि भारताची फाळणी झाल्यामुळे ते आता पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतामध्ये गेलेले आहेत त्या तरी त्याचावाला मोहन जोदडोचा का काही भाग आणि हडप्पा संस्कृतीचा काही भाग आजही भारतामध्ये अस्तित्वात आहे त्यांनी बनवलेले भांडे मातीची भांडी तांब्याचे नाणे आजही प्रचलित आहे आणि ते आजही भारत सरकारने त्याची निगराणी करण्यासाठी त्याला स् ठेवलेले आहे आणि प्राचीन काळामध्ये जे काही शैली ज्या होत्या त्या आदिवासी लोकांच्या ज्या होत्या त्या आपण सुद्धा भारत सरकारने त्या शैली स सा साठवून त्या ठेवलेल्या आहेत आणि त्या लोकांना कशा बघता येईल याची सुद्धा सोय केलेली आहे भारतातील कलांच्या शैलीमध्ये मातीची भांडी आणि तांब्याचे नाणी हत्यारे ह्या सुद्धा आहे आणि ते सुद्धा बघण्यासाठी खुले केलेले आहेत